वाचनामध्ये एखाद्या भाषेचे भाषिकज्ञान हे खूप महत्त्वाचे आहे कारण जर भाषेचे भाषिक ज्ञान नसेल तर कर्ता कर्म क्रियापद ह्या गोष्टींचा काय उपयोगच होणार नाही ना मग व्याकरण हे सगळं इतकं महत्त्वाचं आहे कारण तुम्ही काय बोलत आहे कुणाशी बोलत आहे नेमकं तुम्ही बोलत आहेत ते समोरच्याला समजत आहे का कारण तुम्ही वाक्यरचना जर व्यवसित केली नाही तर समोरच्याला कळणारच नाही तुम्ही काय बोलत आहे ते आणि जोपर्यंत तुम्हाला भाषेचे भाषिक ज्ञान नसणार तोपर्यंत तुम्ही त्याचे व्याकरण तुम्हाला समजणार नाही आणि वाक्यरचना तुम्हाला समजणार नाही त्यामुळे तुम्ही काही जरी बोललात तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही ती नुसती वायफळ बडबड असेल त्यामुळं तुम्हाला भाषेचे भाषिक ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते मला वाटतं प्रत्येक माणसाला त्याच्या भाषेचे भाषिक ज्ञान असायलाच हवे तरच त्याला सुसंवाद साधता येईल समोरच्या व्यक्तीसोबत